सत्या ऐक ना अगं मला जरा तुझ्याशी फायनान्शियल गोष्टींवर डिस्कस करायचं होतं

अगं प्लीज प्लीज मी वेगळ्या अनुषंगाने बोलतोय आपण घरगुती वाद जरानंतर ठेवूयात बाजूला करूया आपण त्यासाठी वेगळी मीटिंग करू पण आत्ता गम्मत अशी आहे की जे आपले इन्ववेहेस्टमेंट आहेत ना ऑलरेडी एस आय पी म्हण किंवा एफ डी म्हण हे सगळं आहे त्याच्या पलीकडे जाऊन अजून शे शेअर मार्केट किंवा म्युच्यअल फंडमध्ये आपण काही करू शकतो का

हो हो

हरकत नाही हो आत्ता झालंय कसं माहितीय आपलं बा बिझनेस जो माझा चालू आहे ना ह्याचा अकॅडमिक्सचा त्याच्यामध्ये मला एक वेगळ्या ठिकाणाहून एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे आणि तिकडनं जे मला फंडिंग होणार आहे किंवा माझं जे पेमेंट येणार आहे ते जरा त्याची अमाऊंट जास्त आहे म्हणजे एक काही लाखात वगैरे आहे तर ती मला प्रॉपर डिस्ट्रीिब्युट करायची आहे त्यासाठी मला हां एक्झॅक्टली तर मला एकतर एकतर तो फायनाॅन्स जो येतोय अचानक तो आपण कसं काय कुठे आपण हे करणार आहोत इन्ववेहेस्ट करणार आहोत त्याच्या पॉसिबिलिटीज जरा चेक करायच्या होत्या म्हणजे तुला जर काही कल्पना असेल त्या बाबतीत तर तू ते सांग की त्या पॉसिबिलिटीज काय

ओके किंवा किंवा अशा प्रकारची मोठी अमाऊंट कशा प्र्रकारे डिस्ट्रीब्यूट करून आपण हे करून ठेवतो काय सेव्ह करून ठेऊ शकतो वगैरे हो येईल नक्की आज संध्याकाळी प्लीज प्लीज आज बोल ना बोल प्लीज बोलून घेते त्याच्याशी मी येतो एक सात साडेसातपर्यंत येतो ओके येस येस बाय बाय